बागकाम हे खूप खर्चिक आहे कारण आपल्याला रोपवाटिकेमधून रोपं आणावी लागतात रोपं ही आ आणावी लागतात आणि फळाची फुलाची लागवड करण्यासाठी आपल्याला मातीपासून मातीपासून आपल्याला सगळी खरेदी करावी लागती कुंडी माती सगळं आणून आपल्याला झाडे लावावी लागतात झाडे लावावे लागतात त्या झाडाची निगा राखावी लागती आणि त्याच्यासाठी उपकरणं लागतात उपकरणामध्ये खुर्पे झारी कुदळ खोऱ्या पाणी घालायची झारी असे विविध वस्तू लागतात आणि त्या झाडांच्या वाढीसाठी खत पा पाणी लागते कीटकनाशक रोगप्रतिकार वस्तू लागतात आणि त्यासाठी त्या झाडाची निगा राखावी लागती त्याला खत पाणी घालावे लागते ज्यामुळे खत पाण्यामुळे झाडांची वाढ होती आणि झाडांना फळं फुलं निरोगी लागतात नाहीतर त्याच्यावर रोग पडतो पडतो आणि फुलं झाडं फुलं गळतात झाडांचं नुकसान होतं त्यामुळे झाडाला कुंपण घालावी लागतात जनावराच्या त्रासापासून जा जनावरं येऊन रोपटे खाऊ शकतात त्याच्यामुळं कुंपण घालून त्यांची रक्षा करावी लागती आणि लहान मुलंसुद्धा पानं तोडा फुलं तोडा असं करतात त्याच्यामुळे लहान मुलांपासूनसुद्धा लांब ठेवावं लागतं आनि त्यांची निगा राखावी लागते निगा राखण्यासाठी म्हणजे खूप कष्ट घ्यावे लागतात माणसाला बागकाम करण्यासाठी माणसाला वेळ द्यावा लागतो त्याची झाडं कटिंग बरीच कामं करावी लागतात